माझ्या आवडीची बाईक स्प्लेंडर आय स्मार्ट आहे मी स्प्लेंडर आय स्मार्ट वापरतो आणि म्हणजे जवळपास माझ्याकडे तीन चार बाईक आहेत हिरो होंडा आहे यामाची क यामाची बाईक आहे मोपेड पण आहे ऍक्टिवा पण आहे मोप नंतर ती प्लेजर पण आहे या तीन चार प्रकारचे गाड्या मी वापरतो जास्त करून मी प्रेफरन्स ई बाईकला देतो आणि ई बाईक मला चांगली आवडते म्हणजे चार्जिंग केलं की टेन्शन नाही एकदा चार्ज केले चोवीस तास चालत राहते गाडी आणि आमच्या अकोल्यामध्ये जास्तीत जास्त हिरो होंडाला स्प्लेंडरला जास्त आहे नंतर सी बी शाईन गाड्या जास्त वापरल्या जातात आणि भरपूर गाड्या आहेत आणि जवळपास सगळेच प्रकारचे शोरूम सर्विस सेंटर आमच्या अकोल्यामध्ये उपलब्ध असल्यामुळे कोणतेही ठिकाणी जायसाठी काही प्रॉब्लेम नाही बाईक अवेलेबल राहते एनीटाईम